हॅलो हा हॅलो मॅम

अच्छा ट्वेल्थ अच्छा ठीक आहे मी दत्ता मेघे कॉलेजवरून प्रिन्सिपल बोलत आहे तर तुम्ही ज्याप्रकारे मला सांगितलं आहे की तुम्ही नीट दिलेली आहे आणि तुम्हाला पाचशे स्कोर आहे तर तुमचा स्कोर खूप चांगला आहे आणि तुम्हाला कोणत्या फील्डमध्ये ॲडमिशन करायचे आहे इथे मेडिकल फील्डमध्ये खूप सगळ्या फील्ड अवेलेबल आहेत तुम्हाला तसं तुम्हाला पाचशे आहे म्हटलं तर तुम्ही बीएससी नर्सिंग करू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट डॉक्टरसाठी पण ॲडमिशन करू शकता थोडंसं तुम्हाला कमी आहे पर्सेंट सहाशे साडेसहाशे असते तर अजून चांगलं झालं असता तुम्ही चांगला स्पेशलिस्टमध्ये सुद्धा ॲडमिशन करू शकली असती पण तुम्हाला तरी चांगला स्कोर आहे तुम्ही बीएससी नर्सिंग करू शकता किंवा तुम्ही म्हणजे इथे खूप सगळ्या मेडिकल फील्ड अव्हेलेबल आहेत तर तुम्ही त्यातून कोणती एक फील्ड चॉइस करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा डॉक्टरेट एमबीए कम्प्लीट करू शकता आणि इथे डेंटिस्टचं पण आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये पण इझिली ॲडमिशन करू शकता आणि हे कॉलेजचा कॅम्पस खूप चांगला आहे इथे फॉरेनचे स्टुडंटसुद्धा शिकायला येतात आणि आमच्या कॉलेजेसमध्ये मोठमोठे प्रोग्राम्ससुद्धा होतात तुम असे स्पोर्ट्स होतात टेनिस हॉकी क्रिकेट आणि डान्स वगैरे नृत्यकला अदर प्रोसेस पण होतात जसे एक्सिबिशन होतात सायन्सचे अजून खूप मोठे मोठे स्पेशालिस्ट डॉक्टर लोक येतात फॉरेनवरून आणि ते तुमचं ट्रेनिंग घेतात त्याच्यामुळे तुम्हाला काळजी करायची अजिबात गरज नाही आहे आणि कॅम्पससोबत तुम्हाला क्लासेस पण फ्रीमध्ये असतात जसं कॉलेज झालं की तुमचे क्लासेस असतात त्याची तुम्हाला फीस भरावी लागेल आणि त्याच्यानंतर लायब्ररी लायब्ररी असते तुम्ही बारा रात्री कधी पण स्टडी करू शकता चोवीस घंटा लायब्ररी ओपन असते आणि कॉलेजचे कॅन्टीन पण खूप छान आहे आणि मेस पण खूप छान आहे तर मेसचे दोन हजार रुपये पडेल आणि बाकीचं अदर खर्च काही नाही राहणार कारण की तुम्ही नेट वगैरे क्लिअर केले तर आणि कॅम्पस वगैरे सगळं ठीक असून सगळे फ्रेंड्स लोकं अदर कोणी तुमचे लवकर जोडून जाईल कारण की दुसऱ्या दुसऱ्या कंट्रीमधून येते तर तुम्ही नवीन नवीन मुलामुलींशी फ्रेंडशीप इथे करू शकाल आणि तुमच्यासाठी चांगलं होईल तुम्हाला जर ॲडमिशन करायची असेल तर तुम्ही मला येऊन उद्या परवाला भेटा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आणि इन्फॉर्मेशन सेंड कर सेंड करते किंवा ईमेल करते तुम्ही सगळे डॉक्युमेंट वगैरे सोबत घेऊन याल मग तुम्हाला इझिली समजू शकेल मी तुम्हाला चांगल्या तऱ्हेने भेटाल तेव्हा समजून सांगाल ठीक आहे आणि यूटूबवर आणि गुगलवर आमचे सगळे व्हिडिओज अव्हेलेबल आहे तर तुम्ही ते पण बघू शकता ठीक आहे थँक यू